हल्लीच्या दिवसात आधुनिक नृत्याची हॉलिवूड हॉलिवूड ह्या पद्धतीचा नृत्य नृत्यशैली युवकांना सर्वात जास्त आवडत आहे त्याचे कारण असे की त्यांचे जे पाहतात पाहणारे युवक आहे त्यांचे अभिनेता व अभिनेत्री जे नृत्य करतात ते पाहून त्यांना ती आवड बसली आहे त्यांना ती नृत्यशैली आवडत आहे असे मला वाटते आणि नृत्यशैली शिकायला कुठे पाहता येते ते म्हणजे टी व्हीच्या माध्यमातून फोनच्या माध्यमातून आताच्या पद्धतीने आता तर ते सोपं आहे जे म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून सहजपणे शिकायला भेटते त्यांच्या नृत्याच्या निवडेवर समाज माध्यमातून कसा प्रभाव दिसून येतो की जे वेस्टन कल्चर आहे त्याकडे आताची हल्लीची पिढी हल्लीची युवक जात आहे असे मला वाटते